पक्षी निरीक्षण ही एक उपजतच अशी कला आहे की ज्याच्यामधे निसर्गामध्ये जाऊन मनुष्य निसर्गामधे असलेल्या सर्व गोष्टी निसर्गामधलं सौंदर्य निसर्गातील प्राणी पक्षी यांचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करत असतो तसं तर भारतामध्ये अनेक पक्षी निरीक्षक होऊन गेले डॉक्टर सलीम अली हे एक फार मोठे पक्षी निरीक्षक होते त्यांना पक्षांच्या सगळ्या भाषा अवगत होत्या ते नेहमी सांगायचे की नवीन पक्षी निरीक्षक समजा तुम्हाला जर बनायचे असेल किंवा पक्षांविषयी अधिक माहिती तुम्हाला संकलित करायची असेल तर सुरवातीला तुम्ही निदान आपल्या परिसरात कोणते पक्षी येतात आपलं घर परिसर बाग बगीचा जवळपासची जंगले इथे कोणत्या प्रकारचे पक्षी भेटी देतात याचा अभ्यास करायला पाहिजे त्यानंतर पक्षी निरीक्षणासाठी जातांना वातावरण अतिशय शांत व आपण स्वतः संयमी पाहिजे थोडासा आवाजाकडे स्वतः डिस्टर्ब न होता पक्षांच्या आवाजाकडे लक्ष देऊन कोणता पक्षी कोणता कोणत्या प्रकारचा आहे त्याचं रंग कसा आहे तो दिसतो कसा त्याचं म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टींमुळे आज आपण चांगले पक्षी निरीक्षक बनू शकता